वर्तमानपत्र हे चांगले आहे वर्तमानपत्रामुळे ज ताबडतोब बातमी जिकडे तिकडे जात आहे आणि त्या त्याहीपेक्षा न्यूज चॅनल न्यूज चॅनल व खूप चांगले आहे न्यूज चॅनलने पण एका सेकंदामधे पूर्ण जगामध्ये नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळतात आहे त्यामुळे नेटचा वापर अन् जास्तीत जास्त केल्या जात आहे मोबाईलवर त्यामुळे नेटवर माझा खूप विश्वास आहे